दादा माझं नाव प्रणव आहे आणि मला छत्रपती चौकामध्ये जाण्यासाठी ऑटो रिक्षा पाहिजे होता आणखी छत्रपती चौकामधून आपल्याला भरपूर दोन चार ठिकाणी जायचं होतं मला छत्रपती चौकानंतर गुरुद्वारा नंतर रेल्वे स्टेशन वगैरे भरपूर ठिकाणी जायचं तर तुमची तुम्ही पेमेंट कसं घेता ऑन कॅश किंवा ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे का तुमच्याकडे हा ठीक आहे तुम्ही मी सध्या सिंधुताई पावडे पेट्रोल पंपाच्याजवळ राहतो तर आपल्याला छत्रपती चौकात जायला किती वेळ लागेल आणि तिथून पुढे म्हणजे नांदेडमध्ये मी नवीन आहे तर ट्रॅफिकचा काय इकड अंदाज ट्रॅफिक जास्त असतो नसतो आणि तुम्ही डेली बेसेसवर ऑटोरिक्शा चालवता का रोज हो मी कसा नांदेडमध्ये व्हिजिटर म्हणून आहे तर छत्रपती चौक झालं गुरुद्वारा झालं तर हे सोडून आणखी काही जागा आहेत का नांदेडमध्ये बघण्यासारख्या ठीक आहे मग तुमचा ऑटोरिक्षा म्हणजे सी एन जी आहे किंवा पेट्रोल कशावरती आहे नेमका ठीक आहे मग त्याच्यामध्ये लगेजची काही सुविधा तुम्ही किती लगेज त्याच्यामध्ये सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे ठीक आहे आणि तुम्ही कोणत्या पॉईंट वरती थांबता नांगेडमध्ये ठीक आहे मग मी सध्या रेल्वे स्टेशनवरती आहे तर शिवाजीनगरला किती वेळ लागेल मला यायला अंदाजे